आमच्या माझ्याजवळ म्हणजे माझ्या परिसरात जवळ कला भंडार असे कोठे नाही आहे पण मला हां मला वस्तू बनवायला मला आर्टमध्ये खूप इंट्रेस्ट आहे खूप म्हणजे खूप इंट्रेस्ट आहे आणि तसं बघायला गेलं तर मी स्टेशनरीमधून अशाच कलर्स कंपॉस बॉक्स देन त्याला लागणारे स्ट्रिंग्ज रेझिन्स असे कह वेगवेगळ्या क्राफ्टसाठी वेगवेगळ्या आर्टसाठी वेगवेगळं लागणारं साहित्य मी अह कलेक्ट करते मी खरेदी करते देन बुक्स स्केच पेन्स स्केच बुक्स अँड स्केच पेन्सिल्स ह्या सगळ्या गोष्टी मी खरेदी करते मी मला हस्तकलेत प्रचंड आवड आहे प्रचंड म्हणजे प्रचंड आवड आहे आणि मलाच बघायला गेलं तर मी हल्लीहल्लीच एक रेझिन आणि स्ट्रिंग आर्ट बनवायला शिकली आहे त्याच्यामुळे मला ते जे नॉट असते किंवा जे स्ट्रिंग असतात त्यात मला खूप आवडतात म्हणजे जे ट्रॅक टेक्स्चर एवढं चांगलं आहे की मला ते हँडल करायला खूप मज्जा येते खूप चांगलं वाटतं मन त्याच्यात पूर्ण गुंतून जातं वेळ कधी निघून जातो कळत नाही तर श्ट्रिंग एक मला आवडतात आणि रेझिनमध्ये ते दोन बॉटल्स येतात एक द सॉफ्ट लिक्विड असतं आणि एक हार्ड लिक्विड असतं एक मिन्स एक असतं आणि छोट्या बॉटल्समध्ये येतात ते दोन बॉटल्स असतात दोन मिक्स करायच्या असतात आणि देन त्याच्यात आपल्याला काह्य ते दोन बॉटल मधलं जे लिक्विड आहे तेच मिक्स करायचं थोड्या प पंधरा मिनटासाठी ते हे क शेक करत राहायचं आणि ते झालं की ते एक एक एक त्याचं एक मिक्शर झालं की ते मग आपण वापरू शकतो त्याच्यात आपण काहीतरी जुन्या वस जुन्या आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या वस्तू किंवा असंच काहीतरी याच्यात आपण कोरू शकतो जसं आपले आठवणीतले फोटो टाकू शकतो आठवणीतली फुलं किंवा वरमाला असतात आता त्या वरमाला आपण टाकून देतो तर त्या वरमाला आपण त्याच्यात स्टोअर करून ठेऊ शकतो अशा या रेजिनचा उपयोग आहे आणि ते हे साहित्य मला प्रचंड प्रमाणात आवडतं कारण एक प्रकारची कला झाली एक प्रकारचा टाईम स्पेंड करण्याचा एक मार्ग झाला एक अर्न करण्याचा मार्ग झाला एक भावना आपल्या साठवून ठेवायच्या आपल्या फिलिंग्ज जपण्याचा एक मार्ग झाला त्यामुळे मला हे रेजिन आर्ट खूप आवडतात आणि त्या रेझिन्सच्या बॉटल्स खूप आवडतात